मी ऑनलाइन मोबाईल बोलवला होता तो खूप छान प्रॉडक्ट आला त्याची क्वालिटी पण छान आहे त्याचे स्क्रीन्सगार्ड वगैरे पण खूप छान आहे आणखीन त्याची जी कंपनी आहे ते विवो आहे ते पण खूप छान आहे त्यांच्या जो ब्रांच आहे तो पण मतलब बरोबर आहे खूप छान आहे